मी पेंटिंग करताना कोणत्याही प्रकारचे ब्रँडेड असे ब्रश वापरत नाही साधारण सर्वसामान्य बाजारामध्ये जे ब्रश असतात उपलब्ध असतात तेच ब्रश वापरण्याला मी पसंती देते पेंटिंग ही माझी आवड आहे तो माझा व्यवसाय नाही त्यामुळे ते तेवढ्याच नीट प्रकारे करण्यापेक्षा माझ्या मनातील चित्र त्याच्यावर उतरणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं त्यामुळे असं कोणतीही रंगांच्या बाबतीत किंवा ब्रशच्या बाबतीत कोणताही ब्रँड असावा अशी माझी कधी म असा माझा कधी हट्ट नसतो